हॅलो चिंतामणी एजन्सी आहे ना ट्रॅव्हल एजन्सी हा मी मत्स्यगंधा बोलत आहे ॲक्च्युली मला फॅमिलीला घेऊन बाहेरगावी जायचं होतं अमरावतीला तर त्यासाठी तुमची कॅब बुक करायची होती तर तुमच्याकडे कुठली कुठली कॅब किंवा कार आहे की जेणेकरून आम्ही आरामात जाता येईल आम्हाला मला पंचवीस जूनला जायचं आहे तर कुठली कुठली कार अव्हेलेबल आहे तुमच्याकडे ठीक आहे चालेल ना कारण आम्ही दहा लोकं आहोत तर दहा लोकांसाठी आरामदायक होईल अशी गाडी ही आम्हाला अव्हेलेबल करून द्या तुम्ही आणि आम्हाला पंचवीस तारखेला अकरा वाजता इथनं निघायचं आहे यवतमाळवरून अमरावतीसाठी तर तुमच्याकडे जी गाडी आहे त्यांची मला लिस्ट पाठवा त्या तारखेला कुठली गाडी उपलब्ध राहील तर आणि तसं मग मी तुम्हाला कॉल करून कळवते